हो नक्कीच माझी उपजीविका विजेवरच अवलंबून आहे कारण कोविडनंतर जर का आपण काळ बघितला तर बऱ्याचदा बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम काम दिलेलं आहे आणि वर्क फ्रॉम होम हे काम एकतर लॅपटॉप किंवा कंप्युटर या दोन गोष्टींवर अत्यंत मोठ्या प्रमाणात चालतात आणि या दोन गोष्टींसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते ते म्हणजे वीज त्यामुळे विजेशिवाय बरीच कामं अडली जातात आणि जेव्हा केव्हा वीज खंडित होतो त्यावेळी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींमध्ये नुकसान होतं म्हणजे दैनंदिन कामात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वीज खूप महत्त्वाची आहे आणि जेव्हा वीज खंडित होते त्यावेळेला पर्याय म्हणून दुसरं काही साधनही आपल्याकडे नसतं म्हणजे आपण बऱ्या आपल्यापैकी बरेच जण हे मिडल क्लास फॅमिलीतून येतात आणि आपण मिडल क्लास फॅमिली काही गोष्टी ॲफोर्ड करू शकत नाही जसे की इन्व्हर्टर म्हणा किंवा अजूनही काही गोष्टी असतात त्यावेळी या गोष्टी ॲफोर्ट करू शकत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा वीज खंडित होतो तेव्हा पर्यायी साधन उपलब्ध नसल्यामुळे याचा कामावर आपल्या शैक्षणिक कामावर म्हणा किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक कामांवर किंवा घरगुती कामांवर याचा जबरदस्त फटका बसतो तर येस नक्कीच मी म्हणेन की जेव्हा केव्हा वीज खंडित होते त्यावेळी माझ्या कामावर बऱ्याचदा खूप प्रमाणात परिणाम होतो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपल्या सगळ्यांना इंटरनेट खूप गरजेचं आहे आणि काही भागांमध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे किंवा स्पीड पकडत न स्पीडचा पकड नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा इंटरनेट वापरताना अडथळा येतो म्हणून बऱ्याच घरांमध्ये आपण आत् आजकाल बघतो की वायफाय हे कनेक्ट केले जातात पण वायफाय कशावर चालतं तर मेन म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर जेव्हा केव्हा इलेक्ट्रिसिटी ऑफ होते तेव्हा ॲटोमॅटिकली वायफाय देखील कट होऊन जातं आणि ज्याच्यामुळे आपण नेटही वापरू शकत नाही आणि आपलं जे काही काम असतं तर या सगळ्या गोष्टींमुळे बंद पडतं तर आमच्या आजूबाजूला जर मी सर्वेक्षण केलं तर अल्मोस्ट एटी पर्सेंट घरामध्ये इन्व्हर्टर वगैरे या गोष्टी नाही आहेत म्हणजे विजेला पर्यायी साधन असं कोणतंच नाही आहे सो हो जेव्हा केव्हा पावर कट होतो तेव्हा प्रकाशासाठी म्हणून नॉर्मली दिवा किंवा मिणबत्ती याच गोष्टींचा मिडल क्लास फॅमिलीमध्ये वापर केला जातो जर कोणाकडे सौरउर्जेवर चालणाऱ्या गोष्टी असतील तर काही लोकं त्याचा वापर करतात पण फार क्वचित आपल्याला दिसून येईल की लोकं ही साधनं वापरतात धन्यवाद